स्वयंपाकघर हे सगळ्यांच्या आरोग्याचे गुरुकिल्ली असते स्वयंपाकघरात जो स्वयंपाक तयार होतो जो प्रेमाने वाढला जातो त्यावर सगळ्यांचं आरोग्य अवलंबून असतं स्वयंपाक करताना सगळ्यात प्रथम अतिशय महत्त्वाचं काम म्हणजे मेन्यू प्लॅनिंग म्हणजे जेवणात आपण आज काय पदार्थ करणार आहोत हे फार महत्त्वाचं असतं हे सगळं सांभाळून ठरवायला लागतं कारण आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात काहींना पथ्य असतात सिनियर सिटिजन घरात असतील तर त्यांना पथ्य असतात त्या वयस्कर लोकांची ती पथ्ये आपल्याला सांभाळावी लागतात त्या व्यतिरिक्त रोज डाळ तया रोज डाळ जेवणात असलीच पाहिजे कारण प्रोटीन आहे ते भाज्या कोणत्या असल्या पाहिजेत सालड कसं असलं पाहिजे पोळ्या कोण किती खातं त्या पद्धतीने मेन्यू प्लॅनिंग करून ते आपण बनवू शकतो मेन्यू प्लॅनिंगनंतर सामानाची जमवाजमव दुसऱ्या दिवशी सकाळची किंवा दुसऱ्या दिवशीची भाजी आज संध्याकाळी घेतली तर आपल्याला शक्यतोवर बाजारामधली ताजी भाजी घेऊन त्याचा लाभ घेता येतो ह्या सगळ्या भाज्या जेव्हा तुम्हाला लागतात त्या वेळेला ऐनवेळीस चिराव्या कांदा चिरून फ्रीजमध्ये ठेवला आहे चार दिवस तो जो वापरला हे अजिबात योग्य नाही कारण कांदा कडू पडतो बऱ्याच भाज्यांमधली सत्त्वं जातात त्यामुळे जे काय करायचं आहे ते त्याचवेळेला करावं लागतं आणि त्या ताज्या भाज्या आपल्याला त्याचा लाभ आपल्याला मिळू शकतो दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाक करताना एक रिदम असतो कशानंतर कोण काम करायचं आहे हे एका सुगृहिणीला माहिती असतं म्हणजे उठल्यावर नाश्ता झाल्यानंतर जेव्हा आपण स्वयंपाकाला लागतो तेव्हा प्रथम कणिक मिळू मळून ती बाजूला ठेवायची मुरायला मग भाज्या चिरायच्या आणि सगळी तयारी झाल्याशिवाय मी गॅस पेटवत नाही त्यामुळे मला जवळजवळ तीन महिने गॅस जातो तर सगळ्या भाज्या चिरून झाल्या भाताच्या कुकरची तयारी झाली कोशिंबिरींचं सगळं काम झालं की ज्या वेळेला भाज्या शिजवायच्या आहेत आणि पोळ्या करायच्या आहेत त्याच वेळेला मी गॅस पेटवते अदरवाईज माझा गॅस खालून बंद असतो आणि मी तो गॅस वाया घालवत नाही त्यानंतर स्वयंपाकाला जे पाणी वापरलं जातं हे पाणी शुद्ध आहे की नाही याची सुद्धा आपण खातरजमा करून घेतली पाहिजे आजकाल ब वरच्या मजल्यांवरती कॉर्पोरेशनचं पाणी येत नसल्याने आपण ॲक्वागार्ड वापरतो ज्याने पा पाणी साफ होऊन आपल्याला मिळतं तर हेच पाणी स्वयंपाकाला वापरलं पाहिजे असं मला वाटतं कारण पाण्याचा फार मोठा प्रश्न असतो त्यानंतर विळी आणि सुरी ही संभाळून वापरावी कारण ते करताना तुम्हाला तुमच्या विळीने कापलं सुरीने कापलं असं काही होता कामा नये कारण मग कामाचा रिदम बिघडतो त्याच्यानंतर तुमचे केस कितीही आकाराने असले लांब असतील छोटे असतील मोठे असतील पण ते वरती बांधलेले पाहिजेत त्याची दोन महत्त्वाची कारणं अशी आहेत की आपण गॅस पेटत्या गॅसपाशी फिरत असतो तर त्या केसांना काही आगीपासून धोका होऊ शकतो दुसरी गोष्ट अशी की आपले केस स्वयंपाकात पडू शकतात ज्या माणसाला स्वयंपाकात जेवताना जर केस आला तर त्याचं जेवण तिथेच थांबतं इतकं ते विचित्र असतं त्यामुळे केस कायम वरती बांधले पाहिजेत त्याच्यानंतर हात पुसायला ताटं पुसायला ओटा पुसायला वेगवेळे कपडे असले पाहिजेत आणि ते ही रोज बदलून स्वच्छ असे कपडे आपण वापरले पाहिजेत म्हणजे हात आपण वारंवार स्वयंपाक करताना धुतो तर ते पुसण्यासाठी एक वेगळा कपडा ताटं वगैरे भांडी जी आपण पुसतो त्यासाठी वेगळा कपडा आणि शेवटी सगळा स्वयंपाक झाल्यानंतर ओटा पुसण्यासाठी वेगळा कपडा आपण वापरला पाहिजे जर काही गोड पदार्थ आपण बनवणार असू तर त्याची दुधाची व्यवस्था तुम्हाला आदल्या दिवशीच करायला हवी त्यानंतर इतर लागणारे जिन्नस वेलचीपूड वेलचीपूड आधी करून ठेवली तर जास्त बरं पडतं कारण ऐनवेळेस तुम्हाला हे सगळं करणं अवघड जातं खवा वगैरे जो तुम्हाला गोड पदार्थांमध्ये घालायचा असेल तर खवा मात्र तुम्ही विकत आणताना तो अगदी नवीन म्हणजे आधल्या दिवशी संध्याकाळी किंवा फार तर फार सकाळी आपण आणू शकतो म्हणजे मग खवा खराब होत नाही पनीर वगैरे तुम्हाला घरी करायचं असेल तर ते योग्य पद्धतीने आपण केलं तर पनीर विकत आणावं आणवं सुद्धा लागत नाही तर स्वयंपाक करताना वेळेचं नियोजन सामानाचं नियोजन आणि मुख्य म्हणजे आपली ऊर्जेचं नियोजन त्याच्यामध्ये करणं गरजेचं असतं तुमची उर चांगल्या पद्धतीने अतिशय प्रसन्न मनाने आपण स्वयंपाक केला तर ही अतिशय उत्तम अशी ऊर्जा पण आपल्या स्वयंपाकामधे मिसळते आणि घरच्यांना त्याचा लाभ होतो त्यामुळे न चिडता हे आपल्यावर लादलं गेलेलं काम आहे असं न समजता स्वयंपाक करणं गरजेचं आहे कारण कामांची जी विभागणी झालेली असेल घरामध्ये त्यानुसारच आपण काम करावं लागतं जर तुम्हाला एकटीला होणार नसेल तर तुम्ही नक्की मदतनीस ठेवू शकता परंतु खूप आनंदी मन ठेवून आपण स्वयंंपाक करावा धन्यवाद